आमच्या जिल्ह्यात तर तर राजराजेश्वर मंदिर किंवा रुद्रायणी देवीचं मंदिर असे काही स्थळं तर आहेतच नगरादेवी तिथं पण मंदिर आहे पण आजूबाजूला मुक्तागिरी पण आहे त्याच्यानंतर तिथं एक जैन धर्माचं तीर्थक्षेत्र आहे ते संस्कृत आपल्या जळण्याचं म्हणजे कशी होती ते कळते सोबतच मानवपंताची काशी जिथं म्हणतातय तिथं पर पण आहे आणि शेगाव पण आहे जिथं आपल्या संस्कृतीला जपणाऱ्या अशा खूप साऱ्या धरोहर आहेत